हं हॅलो हां हा काय ना ते कोणतं दुकान किराणा माल भरायचा होता हां काय नाही ते कोणतं दुकान आहे किराणा माल भरायचा होता हां नाही नाही तुमच्याकडे काय आहे कोणत्या वस्तू आहेत हं असं का बरं बरं हां असं असं हां हां आम्हाला पण नारळ ते पाहिजे होते आम्ही पण तेच दुकानावरून खरेदी करावा म्हणलं होतं हं आमच्या दुकानामध्ये नारळ आता याला लागतेच ना आता हं न हो बा आज असं का बरं बरं बरं हां आता ते पोळ्या मुळं ते लागतात ना आता सणवार आहेत हं हो हो असं का बरं बरं बरं तेच म्हणलं तुमच्याकडे कोणता भाव चालू आहे असं का बरं बरं बरं हं हं असं का बरं बरं बरं हं तेच असं का बरं बरं बरं बरं बरं हं आमच्याकडे पण हां तेच आमच्याकडे पण तेच आहे आमच्याकडे आता तेल वगैरे पाहिजे होतं हा होलसेलमध्ये हां असं असं हां असं का बरं बरं हां हां शेंगदाणा तेल आहे ना बरं हं हा असं का हां आम्हाला खुल्लंच पाहिजे होतं ते आमच्याकडे जास्त खुल्लंच घेतात लोक हे घेत नाहीत पॅकिंगचं हं हा असं असं बरं बरं दोन्ही पण पाहिजे हां हां बरं बरं हं हो ना बरं आम्हाला लागते बघा दहा पॅक हं हो खुल्लं पण हां खोबऱ्याचं तेल पण लागते हो हां हां साबण हां गुळ पण लागते हां तेच हो हो तेच तुमचं असं का बरं बरं हं हं असं बरं बरं बरं बरं बरेच प्रकार आहेत मग बन असं बरं बरं थँक्यू बाय